राज्यातील वृत्त्यमाध्यमांमधून शिक्षणाची संबंधित विषयावरती अनेकदा लिखाण केले जाते नवीन शिक्षण पद्धती नवीन संधी परदेशातील शिक्षण सरकारतर्फे राबविली जाणारी शैक्षणिक धोरणे या संबंधित चर्चात्मक लिहिले जाते शिक्षण तज्ञांचे लेख छापले जातात यातून शिक्षण शेत्रातील आव्हानेच त्यावरचे उपाय यांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोचते व त्यांना योग्य मार्ग निवडता येतो तसेच आरोग्यसेवेशी संबंधित ज्या समस्या असतील त्या प्रसारमाध्यमांमधून त्यांना वाचा फोडली जाते व त्यामुळे त्या प्रश्नावर काही ठोस पावले उचलली जातात जनतेलाही या सगळ्याची माहिती मिळते ते महत्त्वाचे यामुळे आरोग्यसेवेचा लाभ घेताना काय काळजी घेणे आवश्यक आहे हेही कळते